हॅलो श्रद्धा मी पलक बोलते कशी आहेस ओके बरी आहेस अगं काही नाही निवृत्तीचा कार्यक्रम आहे बघ माझा आणि काय मी निवृत्तीनंतर बाहेर फिरायचं पण म्हणते मी नाही नाही गो बाहेर म्हटलं आता निवृत्त झाले म्हटलं खूप कंटाळा पण येतो मग म्हटलं आता बाहेर पण फिरून यावं नाही नाही इथेच कुठेतरी जायचं म्हणून बाहेर देशात वगैरे फिरून यायचं म्हणते निवृत्तीचा कार्यक्रम आहे अगं पण निवृत्तीच्या कार्यक्रम तू यायचं हां अगं निवृत्तीचा कार्यक्रम म्हणजे मी शिक्षिका नव्हते का मग आता शिक्षिका झाले हे मला वर्ष झाले आता मी संपले वर्ष माझे आता निवृत्तीचा कार्यक्रम चार पाच दिवसांनी आहे बघ हो हो निवृत्तीचा कार्यक्रम झाला की मला फिरायचं आहे सांग ना काहीतरी मला पासपोर्ट अगं माझं चेंजिंग करायचं आहे तर काही काही कागदपत्र लागतील गं तिथं जाऊन घ्यावे लागतील का पण काही काय कागदपत्रे काय काय लागतील अच्छा युआ आय डी यांच्याद्वारे जारीकरण केलेले पी वी सी आधार ओके ओके थांब मी लिहून घेते ते मग मला सांग हा सांग यू आय आय डी हां त्याच्या पी वी आधार कार्ड लागतं आहे ओके अजून काय लागतं आहे संपूर्ण मूळ आधार कार्ड किंवा हां अजून किंवा पुढं हां डिजिटल स्वाक्षरी डिजिटल स्वाक्षरी कशी घ्यायची आता हां कॅम्प्युटरद्वारे घ्यायची का बरं पॅन कार्ड मान्यता प्रमाणपत्र शैक्षणिक ओके ओके शैक्षणिक धोरण विद्यार्थी पासपोर्ट ओके अजून काय जन्मप्रमाणपत्रक ओके अजून रेशिंग कार्ड शेवटचा जारी शेवटी पासपोर्ट ओके शेवटचा पासपोर्ट पण लागतो काय बरं बरं मतदान ओळखपत्र होय परत काय हे पण लागतं राज्य केंद्र सरकार अनुसूचित जाती म्हणजे जातीचं पण प्रमाणपत्रक लागतं आहे आपल्याला हो शत्रप परवाना पण अगं बाई निवृत्ती वेदना बँकेचं पासबुक वाहतूक पसं मी हे करते बघ अ सगळं करते हो हो करते पण तू नक्की यायचं कार्यक्रमाला हा निवृत्तीच्या मग फिरायला मी जाते नंतर तू यायचं हां ओके ओके बाय बाय ठेवू का हां